काही यूट्यूब चॅनल आहेत की जे बागकामाबद्दल टिप्स तुम्हाला देत असतात त्यातल्या एक दोन टीप मी वापरून बघितल्या आहेत त्या म्हणजे लसूण आणि मिरचीचं मिश्रण करायचं आणि त्याच्यामध्ये समजा चिंचेएवढा गोळा असेल तर एक दोन तीन तांब्या पाणी घालायचं आणि ते मावा जिथे जिथे पडलेलं आहे तिथे फवारायचं तर किंवा म्हणजे आता वांगं लावलं आहे किंवा आणि काही दोडका लावला आहे गवार लावली आहे तर त्याच्यावर जे काही असं रोग पडतात तर ते जाण्यासाठी मिरची आणि लसणाचं पाणी ह्याने चांगला उपयोग होतो तसंच गोमूत्र डायल्यूट करून जर आपण झाडांवरती मारलं तरी त्याचा एक फवारणीसारखा चांगला उपयोग होतो